राज्यातील शिक्षण पद्धतीत आपल्याला मोठ्ठा बदल घडवण्याची आज काळाची गरज आहे कारण आजकाल आपल्याला जे शिक्षण मिळतं ते फक्त आणि फक्त आपण भाषिक किंवा म्हणजे पुस्तकातील ज्ञान घेऊन आजकालच्या काळात उपयोग होणार नाही आपल्याला जे काही ज्ञान पाहिजे ते प्रॅक्टिकल ज्ञान पाहिजे ते प्रात्यक्षिक आपण आपल्या जीवनात त्याचा वापर करू शकतो असे ज्ञान आपल्याला हवे आहे आणि आजकालच्या जे आपल्याला सिलॅबस येतो त्यामध्ये हे असे ज्ञान आपल्याला मिळणे थोडेसे कठीण वाटतं कठीण वाटते आहे त्यामुळे आपण आता जसे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेलीच आहे दोन हजार वीसपासून खरं त्यात पण आपण त्यांना विद्यार्थ्यांना स्वत चा विषय निवडण्याची मुभा दिली आहे खरं त्यात पण आपण नवीन विषय प्रॅक्टिकल नॉलेजवरचे विषय आपण त्यात ॲड केले पाहिजेत आपण भरपूर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केले पाहिजे त्यांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजेत त्यांचे कार्यक्रम घेऊन प्रतिबंधात्मक काही त्यांची व्यूज त्याबद्दल त्यांचे मतं काय आहेत असं आपण सर्व बाबींचा विचार करून आणि त्यांना एक समितीचं गठन करून त्या समितीत त्यांचे प्रॉब्लेम फक्त त्यांचे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचे कसं आता गणित गणित या विषयामधील इंटिग्रेशन डॅरिवेशन जे असतात त्याचं त्यांना प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन दाखवून दिलं तर विद्यार्थी अधिक गोडीने अभ्यास करतो त्याला नुसताच पुस्तकी किडा करून आपल्याला आता ह्या काळात तर त्याची गरज नाही आहे कारण का असे आपण पाहण्यात आलं की ना पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची डिग्री पास झाली आहे खरं त्यांना काम म्हणजे जॉब करण्या सारखी त्यांची डिग्री नाही आहे जे जॉब ला पोरांची जी क्वालिटी असते जॉबसाठी जी गरज क्वालिटी असते काम करण्यासाठी ती त्यांच्यात प्रगती दिसूनच येत नाही त्यांच्यात ती प्रतिभा दिसून येत नाही तर ती का तर ह्या शिक्षण पद्धतीमुळे